कसं आहे भारताची स्थिती नैसर्गिक दृष्ट्या जरा आता बदलल्या आणि अशीतशी नाही लै बदलली आहे म्हणजे लोकं जी काय कामं कराय लागलेत लोकं जी काय इंडस्ट्र्या उभ्या कराय लागलेत वेगवेगळे धंदे उद्योग निर्माण कराय लागलेत त्याच्यामुळं काय झालं आहे त्याच्यामुळं लोकांची एम्प्लॉयमेंट तर वाढाल्या पन निसर्गाची जी हानी होत्या ती कोण मोजत नाही आहे ती कोण पडताळत नाही आहे निसर्ग आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे आपण अगदी पहिलीपासनं शिकत आलो आहे आपल्या पुस्तकामध्ये निसर्ग म्हणजे काय निसर्ग किती महत्त्वाचं आहे निसर्गातनं आपल्याला काय काय मिळतं आहे निसर्ग आणि मानवाचं रिलेशन काय आहे हे अगदी आत्तापर्यंत मी कॉलेजमध्ये असेपर्यंत शिकतो आहे पण आमलात आणण्याचा योग मानवाच्या जीवनात तर कधी आला नाही आणि एक तरुण मुलगा म्हणून मी किती प्रयत्न केले माझ्या मित्रांनी आम्ही कितीही मिळून प्रयत्न केले तरी लईत लई एका लिमिटपर्यंत जाऊ शकतय हो जर प्रत्येकाच्या मनात आलं की आपल्याला नद्या जंगलं डोंगर टेकड्या समुद्र शेती माती जपायचं आहे जोपासायचं आहे तर मला वाटतं की खरंच बदल घडल आनि सततच्या केलेल्या कामांमुळं मातीत जी पहिला सुपिकता होती ती संपायला लागली नदीत सतत सतत सतत घाण गेल्यामुळं नदीची शुद्धता जायला लागली जंगलं जाळल्यामुळं शेती जाळल्यामुळं जे काय पिकांची सुपिकता होती ती कमी व्हायला लागली डोंगरावर आग लागल्यामुळं डोंगरावर वेगवेगळी खनन केल्यामुळं जे काय व्हाय लागलं आहे त्याचा निसर्गावर लय वाईट परिणाम व्हाय लागला आहे आणि ते मानवाला आत्ता करणार नाही जेव्हा पिशव्यांमध्ये ऑक्सिजन मिळायलं लागंल जेव्हा ऑक्सिजनची कमतरता भासेल माणसाला असं वाटेल की आता आपण जिवंत राहू का नाही त्यावेळी माणसाला कळंल की निसर्गातल्या प्रत्येक घटकाचं महत्त्व काय भारतात आत्ता सध्या बाकीच्या देशांपेक्षा जरी निसर्गाबाबतीत जास्त जागरूकता असली तरी काही ठिकाणं अशी आहेत जिथं ती जागरूकता पोचलेली नाई मानसं जे करायचं तेच करतायत जे बोलायचं तेच बोलतायत जे काय नुकसान निसर्गाचं करायचं आहे ते सगळं करतेत आणि असलं चालू आहे लागलं तर चालं नाही हो आणि आपण ज्या पर्यावरणीय समस्यांचा सामना करतोय त्याच्यासाठी आपण एकजुटीनं पुढे गेलं पाहिजे एकजुटीनं हातात हात घालून प्रयत्न केले पाहिजेत कॉलेजांमध्ये शिकवलं गेलं पाहिजे जास्तीत जास्त कॉलेजांमध्ये ॲक्टिव्हिटी घेतल्या पाहिजेत शाळांमध्ये ॲक्टिव्हिटी घेतल्या पाहिजेत लहान लहान मुलांना लहानपणापासनं त्यांच्या मनावरनं बिंबवलं पाहिजे की निसर्ग किती महत्त्वाचा आहे हे जर झालं तर मला वाटतय बदल घडायला वेळ लागणार नाही बघू या काय होतं आहे कारण निसर्ग आपली जननी आहे हो निसर्ग आपली आई आहे निसर्गानं मानवाला जेवढं दिलं आहे तेवढं कोणच देऊ शकत नाही आन मानव त्या बाबतीत कृतज्ञ राहिला आहे पण तो जवळपास आता कृतगनेकडं वळा लागला आहे त्यामुळे हे कुठंतर जरा बंद झालं तर मला वाटत आहे मानव आणि निसर्गाचे रिलेशन आणखी वाढतील आणि मानवाची प्रगती होईल निसर्गाला जपता जपता